आपले शॉपिंग ॲप ओपन करा त्या शॉपिंग ॲपमध्ये तुमचं शॉपिंग ॲप ॲमेझॉन आहे तर ॲमेझॉन ॲपमध्ये कार्ट आयकॉन आहे त्या आयकॉनला क्लिक करा तर कार्ट आयकॉनला क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या जे जे ॲटम कार्टमध्ये ॲड केलेले आहेत ते तुम्हाला दिसतील आता आपल्या कार्टमधून आपल्याला शॉपिंग तुम्ही जर चुकून तुमचं जे शॉपिंगचं गेमिंगचं गेमिंग कन्सोलचं जे ॲप ॲड केलेलं आहे ते एक त्या ॲप्स त्या आयटमसमोरून एक फुली दिलेली आहे त्या फुलीला क्लिक करा म्हणजे ते तुमच्या लिस्टमधून निघून जाईल आणि ते एकदा निगो निघून गेल्यानंतर मग तुम्ही तुमची पुढची प्रोसेस करू शकता